फ्लिपकार्डवरून मी एक पँट मागवली होती ती पँट तर आली पण जी डिलिव्हरी डेट सांगितली होती त्याच्या कितीतरी दिवसानंतर ती पँट आली त्याच्यानंतर त्या पँटचा कलर इतका घाणेरडा आलेला आहे मी ब्लॅक कलरची पँट मागवली होती आणि तो वेगळाच कलर आलेला असा मळकट कलर आलेला आणि त्यानंतर घरीसुद्धा दाखवली ती पँट तर खूप घाणेरडी दिसते खूप जेव्हा मी घातली ना ती पँट इतकी विचित्र दिसतेय ती अंगावर इतकी ढिली झाली आहे ती स्ट्रेचेबल नाही आहे खूप घाण दिसतेय माझ्या फ्रेंडस् मला बोलत होते की ऑनलाईन मागवू नको पण मी जास्तीत जास्त ऑनलाईनच मागवते ना काय करणार बट आता काय करणार इतकी घाणेरडी दिसतेय ती अंगात घातल्यानंतर सगळे हसताय विचित्र दिसतेय ती पँट